मला माझ्या घरासमोर झाडं लावणं खूप आवडते आणि मग आता झाडं आपण लावतो मग ते मोठे होतात फॉर एक्झाम्पल आता आपले आंब्याचं झाड आहे आंबा जाम आपण लावलं की मग लोकं तोडून नेतात मग आपण त्याचा प्रोटेक्शनसाठी आपण काही आपण काही लावून ठेवतो काटे वगैरे ठेवतो नाहीतर मग विटा वगैरे असं रचून ठेवतो की त्यांना तोडायला प्रॉब्लेम जाईल मग आपलं मोगऱ्याचे फुलं ते तर चोरून नेतात लोकं आजकाल गुलाबाचे फुलं मोगऱ्याचे फुलं हे फुलं ते फुलं देवाची पूजा करायला चोरून नेतात लोकं तर आपण विटा लावून ठेवायचे छान प प्रकारे डिझाईनच्या मग ते काही लोकं नेत नाही कारण त्यांना असं वाटतं की बा यांनी असं ठेवलं आहे तर आपण न्यायला नाही पाहिजे आपण हे म्हणजे विटा लावणं आहे तर त्यांना असं वाटतं की आपण राहू द्या बा आपण आपल्याच घरी लावून आपणच हे करू तरी पण काही काही लोकं असे असतात की म्हणजे ती तोडायचा प्रयत्न करतात त्यांना किती पण त्रास हो तोडायचा प्रयत्न करतात आंबे आंबे रात्री रात्री चोरून नेतात माझ्या घरचे तर आंबे म्हणजे रात्री खूपच चोरी गेले आहे तो आम्हाला दिसला होता तो माणूस पण तो पळून गेला होता मग आता आम्ही थोडी कंप्लेट करणार आहे की आमच्या घरचे आंबे यांनी तोडून नेले त्यांनी तोडून नेले जाऊ द्या म्हटलं आता लोकांना न्यायचे त्यांनी आता आपण तर काही करू शकत नाही जाम जाम कोणी पण आले की म्हणते की मला दे जाम असं दे मग आम्ही देऊन देतो कारण जामायचं काही खोकला पण होते जामाने पण देऊन द्यायची जाम मग जाम दिल्यानंतर ते घरी जायचे नंतर ते सांगते की छान होते जाम असं तसं मग आपण रोज पाणी टाकायचं त्या झाडांना पाणी जर नाही टाकते ते आणखी सुकून जातात उन्हाळ्यामधे पण झाडं खूप सुकून जातात झाडं सुकल्यानंतर मग ते त्यांचे पत्ते झडत जातात नंतर मग हिवाळ्यामध्ये एकदम छान असे हिरवे हिरवे पत्ते येतात